भारतातील काही लोकप्रिय शास्त्रज्ञांची नावे म्हणजेच ए पी जे अब्दुल कलाम सत्येन्द्रनाथ बोस सी वी रामन होमी जे भाभा जगदीशचंद्र बोस विक्रम साराभाई हरगोविंद खुराना अशोक सेन कल्पना चावला आणि इत्यादी तर माझे आवडते शास्त्रज्ञ म्हणजेच ए पी जे अब्दुल कलाम त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म रामेश्वरम येथील पं रामेश्वरम येथील गावात झाला तो पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी त्यांचा जन्म तेथे झाला आणि त्यांचा मृत्यू सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा शिलाँग येथे झाला ते एक शास्त्रज्ञ होते आणि एक हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जायचे त्यां तसेच त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्रात आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली ते डॉक्टरकीचा अभ्यास करत होते अब्दुल कलाम हे हे एक खूप हुशार आणि हुशार व्यक्तिमत्त्व होते त्यांनी राष्ट्रपती ह्या पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठे योगदान दिले होते त्यांचे भारताच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनतर खूप मोठे योगदान राहिले आहे